आम्ही साधारणतः भांडी धुण्यासाठी व तेलकट भांडी साफ करण्यासाठी लिक्विडचा वापर तसेच भांडे धुण्याची साबण घासणी आणि काही प्रमाणात राख असू किंवा मग नारळाच्या जटा याच्या माध्यमातून तेलकट भांडी साफ क करत असतात